एक बायकर म्हणून सर्वसाधारणपणे माझ्या समोर तरी आत्तापर्यंत एक मोठी आव्हाने अशी काही आलेली नाही पण स जी शहरातली जी रस्ते आहेत ते अरुंद रस्ते सर्वप्रथम त्याचा एक इम्पॅक्ट मला गाडी चालवताना भरपूर वेळा आलेला आहे आणि हवामानाचं आणि रहदार रस्ते खराब असल्या कारणाने जी काई रहदारी वाढते ती फक्त अरुंद रस्त्या कारणानेच वाढते आणि माझ्या शहरामध्ये रस्त्यांचे कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू मागील एक ते दीड वर्षापासुनं त्या कारणामुळे होती रहदारी होती पण वेळ जातो की एवढंच एक मी खबरदारी म्हणजे काय तो की बाबा माझी गाडी थोडीशी सावकाश चालू हवी खड्डे कुठे आहेत कारण रस्त्याचे बांधकाम चालू असल्या कारणाने आणि आता सध्या तरी पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं मी एकदम होता होईल तेवढी माझी गाडी स्लो ठेवूनच मी गाडी चालवण्या्चा प्रयत्न करतोय आणि सांगाय हवामान चा आणि रहदारीचा या दोन गोष्टींचा तुम्ही एक बायकर म्हणून मला प्राथमिक ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्याएत रहदारी त्याच्यानंतर हवामान जर या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रा तीर्थस् क्षेत्राला किंवा तुमच्या घराच्या आसपास एक पंधरा ते वीस किलोमीटर असू दे किंवा तीस किलोमीटर असू दे जर तुम्ही पावसामध्ये निघाल्या अस त्याचे एक थोडेसे वाईट अनुभव मिळू शकतात तर मी ते एक खबरदारी घेतो की बाबा आज वातावरण कसं आहे ट्रॅफिक आहे का सुट्टी आहे का कारण सुट्टीच्या दिवशी मॅक्झिमम लोकं सुट्टीच्या दिवशीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात